हां मी आत्ताच गॅस ऑर्डर केला होता आणि गॅस म्हणूनच मी असं ठरवलं की गॅस एजन्सीला फोन करून जर काही चांगले दोन शब्द मी बोलले तर त्यांना पण काम करण्यासाठी जरा उत्साह येईल म्हणून म्हंटलं कॉल करून तुम्हाला ॲप्रिशिएट करावं म्हणून मी कॉल केलाय आणि खरंच मी डिलेवरीसाठी म्हणजे ऑर्डर केली आणि मग खरंच खूप लवकर व्यवस्थित ऑर्डर माझ्या वेळेत माझ्या घरापर्यंत आलीय ऑर्डर आणि त्याबद्दल आभार मानावे असं वाटलं तुमची सेवा खरंच खूप चांगली आहे आणि मी कॉल केला नंबर लावला आणि लगेच त्वरत मला योग्य वेळेत माझ्यापर्यंत गॅस सिलेंडर आले त्याबद्दल मी खरंच खूप सॅटिस्फाईड आहे आणि असंच चांगलं काम करत रहा तुमची टीम पण खरंच खूप उत्कृष्ट आहे हेल्पलाईनला पण कॉल केल्यानंतर लगेच उत्तर मिळतात त्याबद्दल खरंच खूप चांगलं वाटलं भारतात अशा त्वरित आणि व्यवस्थित सेवा होणं खूप गरजेचं आहे भारतापेक्षा मला म्हणायला आवडेल महाराष्ट्रात कारण सरकारी कामांमध्येे खूपच हे होतात असं खूप आपल्या भारता मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे पण हे अशीच कामं जर सगळ्यांनी व्यवस्थित क केली तर आपला देश नक्कीच लवकर पुढे जाईल आणि चांगली कामं घडतील आपल्या देशात ठीक आहे ठीक आहे चालेल ठेवतो थँक्यू